माझ्या कुटुंबामध्ये मी माझा नवरा आणि मला दोन मुलं आहेत आणि माझ्या दोन्ही मुलांची पण लग्नं झालेली आहे मला दोन सुना आहेत तीन नातू आहेत आणि दोन नात पण आहेत आम्हा आमची फॅमिली खूप आनंदात आम्ही सगळे मिळून येथे राहतो मला मैत्रिणी पण आहे माझ्या ज्या बालमैत्रिणी आहेत शाळेतल्या ज्या आधी मी खेड्यागावामध्ये राहत होती तिथे त्यांची लग्नं झालेली आहे पण आमची अधूनमधून लग्न समारंभात किंवा कुठं न कुठे भेट होतेच आणि आता शेजारी पण माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा कमी वयाच्या बाया माझ्यासोबत आहे आणि आम्ही एकत्र राहून खूप मनोरंजन करतो